मला फुलं फुलेवाले हेतना तुम्ही हो का आमच्या इकडे गजानन महाराजांची पूजा आहे हो तर मला त्यांच्यासाठी माळ बनवायची होती त्यांच्या फोटोला अर्पण करायसाठी हो त मला फुल पाहिजे आणि फुलांचा हार पाहिजे मोठा फोटो आहे अशी मोठी फ्रेम येते भिंतीला लावलेली तर त्याला हार व्यवस्थित बसला पाहिजे आणि हो फुल तुमच्याकडे कसे दिले

हो मला पूजेसाठी पाहिजे गजानन महाराजांच्या हो ते मध्ये व्हाईट व्हाईट रंगाची फुले असतील ना व्हाईट आणि येलो कलरची फुलं हे हि मिक्स हार पाहिजे गजानन महाराजांच्या ते फोटोसाठी पूजेला पाहिजे आणि साधी साधी फुले पाहिजे मला हो हो तुम्ही हार तसा बनवून देता का काय

तुमच्याकडे मिळतात का बरं मला व्हाईट कलरची फुलं आनि त्याच्यामध्ये पांढरी गजानन महाराजांच्या फ्रेमसाठी ते माळ बनवायची आहे तर म्हणून तुम्ही माळ बनवून द्याल का घरी या यावं लागते कुठे आहे तुमचं दुकान काय हो तिथे यावं लागते घ्यायला

हो का हो का फुले साधे मिळतील न आणि फुलांचे भावही व्ययस्थित हे हो का मंग दुकानाव दुकानावर यावं लागते का दुकानचा टायमिंग किती म्हटलं हो का आम्हांला पूजेला लवकरचं पाहिजे हो फुल म्हणजे माळ बनवून देणार न तुम्ही फ्रेमला हा तेच म्हटलं मग माळ बनवून देणार आणि व्हाईट आणि येलो कलर चे दोन्ही मिक्स हो का बरं ठीक चालेल मग हो येते मी हो येते हो